आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक फेस्टिव्हल होतात महाराष्ट्रात मध्ये बघितलं आमच्यात गुढीपाडवा हा मोठा थाटामाटात नवीन वर्षात साजरा करतात त्याच्यामध्ये आम्हाला गुढी उभारावं लागते एक काठी असते त्याला साडी व त्याला हार घालून त्याला तांब्या ठेवून त्याची पूजा बिजा करून आपल्याला ते घराच्या दरवाजाच्या बाहेर बांधायला लागतं आणि गणपती गणपती म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा फेष्टिवल गणपती असतो घरोघरी गणपती असते कोणाचा नवसाचा असतो या कोणाचा पाच दिवस दहा दिवस अकरा बारा दिवस असे सगळे असतात आपलं महाराष्ट्राची संस्कृतीमध्ये भरपूर फेष्टिवल आहेत तसंच गं तिळगुळ तिळगुळमध्ये आपण लोकांना तिळगुळ देऊन त्याचा शुभआद्य घेतो दसरा झाला दसऱ्यामध्ये आपण सोनं देऊन एकमेकाशी गळे भेटतो त्याच्यामुळे आपल्याला पोशाख पोशाख म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये महिलांना आपलं महिलांना नाकात नथनी आणि काठापदराची साडी माणसांना गांधीटोपी हे भरपूर पोशाख घालतात